नागपूर जिल्ह्यामध्ये असे खूप काही व्यवसाय आहेत के जसे छोटे छोटे उद्योगधंदे आहेत जसे आता कोणाला बेरोजगार आहे ते काय करतात की छोटासा आता आपला बिझनेस चालू करायसाठी आर्थिक मदत घेतात जसे लोन काढतात लोन काढूनशानी आपला उद्योगधंदा चालू करतात जसं आता मी स्वतःची गोष्ट सांगते माझं स्वतःचा छोटासा बिझनेस आहे पापड वगैरे हरएक व्हेरायटी राहते माझ्याकडे तर मी ते कशी करते आपला पापड पिंज्याचा मोठ्या जसा मोठा बिझनेस आहे ज्यांचा मोठी दुकान आहे तिथून मी मार्केटमधून माल आणते त्याची आणल्यानंतर त्याची पॅकिंग वगैरे करते पॅकिंग केल्यानंतर ते आपल्या थैलीत भरूनशानी आपल्या गाडीवर घेऊनशानी जाते एका एका एरियामध्ये आणि वस्तीमध्ये फिरते फिरल्यानंतर म्हणजे आपली सेलिंग करते आणि त्यापासून मी थोडेसे आर्थिक माझी परिस्थिती जी आहे ते मी दोन पैसे म्हणजे कमवून मी घरी आणते तर तसंच तसेच म्हणजे लोकांकडे पण आपल्या नागपूरमध्ये इतके उद्योगधंदे आहेत मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत मोठे बिझनेस आहेत आपले कपड्याची दुकान हे ते सगळेच आहे या याच्याने आपले उत्पादन क्षेत्र वाढले आहे